माझा शाळेमध्ये आवडता विषय हा मराठीच होता मराठी भाषा ही खूप सोपी सुटसुटीत आणि सरळ आहे आणि आपणही मराठी असल्यामुळे हा विषय बऱ्याचशा लोकांना समजून जातो मराठी भाषा ही खूप सोज्वळ आणि प्रेमळ आहे त्यामुळे मला हा विषय खूपच आवडायचा आणि विशेष म्हणजे माझे वडीलपण मराठीचे प्राध्यापक होते त्यामुळे घरात मराठी भाषा ही खूपच वापरत असल्यामुळे मराठी ही भाषा खूप चांगली आहे आणि मराठी विषयामध्ये मला शंभरपैकी नव्याण्णवच मार्क मिळायचे त्यामुळे मराठी भाषा ही मला खूपच आवडते त्यामध्ये कविता जे धडे यायचे वगैरे हे खूप सोप्या पद्धतीनी रहायचे आणि खूपच लवकर समजायचे त्यामुळे मराठी विषय हा खूपच चांगला आहे